हो असा विचार केला होता त्याच्यानंतर जसं मला खूप चांगले आलूगोंडे बनवता येते तर मी असा विचार केला की आलूगोंडेचा आपण दुकान टाकावं बा त्याचा व्यवसाय करावा असं मी घरच्यांना सांगितलं होतं पण घरच्यांनी विचार केला की तू तुझा जॉब सो सो सोडून हा आता हा व्यवसाय करणार का कसं वाटेल खरंच तू करू शकशील का जॉब एवढे तू त्याच्यामध्ये पैसे कमवू शकशील का तर अशा बऱ्याच प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या आणि ह मजा पण येत होती आणि एक हे पण वाटत होतं की आपण बा एवढं चांगला रेप्युटेड जॉब सोडून ह्या बिजनेसमध्ये येऊ तर कसं करणार तर असं मला वाटत होतं आणि प्रत्येकाची वेगवेगळी आपल्याल त्यावर विचार होते